हॅलो गौरव बोलत आहे का अरे मला नाही का टेकडीवर जायचं आहे तुझ्याकडे तुझ्याकडे गाडी आहे का हा किती सीटरचे आहे मला दहा सीटरची पाहिजे आहेत हं तर किती घेशीन पैसे हो तरी किती घेशीन मी केळजरवरून बोलत आहे दर्गा जवळच आहे ना केळजरवरून हो त मग किती पैसे घेशीन काही कमी जास्त अरे जवळच आहे ना टेकडी पंधरा वीस मिनटाचा रस्ता आहे बाराशे घेऊन घे ना पंधराशे नाही बाराशे नाही होत बाराशे घेऊन घे तर दर्ग्यावर अजून काय काय आहे हो हो हं डबे घेऊन येतो ना आम्ही उद्या सकाळी पाच वाजता ये मग